आमच्या शेजाऱ्यांमध्ये शेजारी शेजाऱ्यांमध्येच थोडंसं वाद झालेला होता जवळपास ह्या गोष्टीला आता दीड दोन वर्षे झाली असतील प्रॉपर्टीवरून भांडणं झाली होती खूप जास्त शिवीगाळ मारामारी मा मारहाणीपर्यंत तो प्रकरण गेला होता हद्दा हद्दीच्य हद्दीमधल्याच गोष्टी सगळ्या बांधकाम हद्दीच्या बाहेर जाऊन बांधकाम केल्यामुळे दोघे दोन शेजाऱ्यांमध्ये भांडणं झाली होती भांडणं खूप टोकापर्यंत गेली होती म्हणजे अक्षरश खूप जास्त पोलिस केस कंप्लेंट वगैरे त्यावर तिथपर्यंत गेली पण शेवटी मग ते ग्रामपंचायतीमध्येच सरपंच सदस्य एकत्र येऊन त्यांनी ती भांडणं त्यांची मिटवली पण पुढे जाऊन त्यांचा त्यांच्या मुलांवर ह्या गोष्टीचा शंभर टक्के मला वाटतं फरक त्या परिणाम झाला कारण कसं आहे दोघांच्या कुठल्यातरी भांडणांमुळे होणाऱ्या आपल्या मुलांवरचे संस्कार जे होतात किंवा त्यांच्यावर जे परिणाम होतात की आता तू त्याच्याशी बोलायचं नाही किंवा तो असा आहे तसाआहे त्यासोबत जायचं नाही त्याच्या वडिलांनी ते तर ते बघायला लागेल त्यात भांडणांचं वातावरण निर्माण झाल्यानंतर ते गावामध्ये सुद्धा नाही गावाचे पण एक काही त्यात ते हे भीतीचं वातावरण तर निर्माण होतंच त्यावेळी बोला आणि एक समाजामध्ये एक न निगेटिव्हीटी पण एक पसरते तेव्हा आपल्यामध्ये शेजाऱ्या शेजाऱ्यांमध्ये पण तर असे परिणाम बघायला भेटलेच त्यावेळी